नमस्कार माझे नाव अभिषेक प्रदीपनारे आपला जो राज्य आहे महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्याला भौगोलिक वारसा लाभला आहे म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगपश्चिम पुर्व वाहिन्या नद्या अजिंता वेरूळ लेण्या घारापुरीच्या लेण्या पश्चिम दिशेला लागणारा समुद्रकिनारा चंबू महादेव बालाघाट डोंगर रांग यासारखे डोंगर रांगा आणि धबधबे आणि निसर्गाने बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात स्थापन झालेलं मुंबई पुणे रोहा पनवेल या ठिकाणी ठाणे या ठिकाणी स्थापन झालेल्या कंपन्या या महाराष्ट्र राज्याला आर्थिक उत्पन्न केंद्र सरकारला देण्यास उत्तम प्रकारे मदत करतात त्याचबरोबर आपल्या जो पश्चिम किनारे लागलेला जो समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणीही अरबी समुद्र या समुद्राला जो किनारी भाग आहे ते किनारे भागातील नसले कोळी लोक ती मासे पकडून इतर देशामध्ये वाटतात त्याचबरोब मुंबई हायमध्ये भेटणारे खनिज तेल हे देखील उत्तम प्रकारे राज्याची विकास वाढवण्यामध्ये मदत करतात पर्यटन स्थळ सांगायचे झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचशे पर्यटन स्थळ आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले देवगिरीचा किल्ला मग ते रायगड देवगिरीचा किल्ला हा औरंगा औरंगाबाद या ठिकाण आहे तो किल्ला किंवा उदगिरचा किल्ला महाराष्ट्रातील जेवढे गडकिल्ले असतील त्या गडकिल्ल्यांना बघण्यासाठी पर्यटक बाहेरून देशातून वगैरे येतात त्याचबरोबर कोकणामध्ये असणारे निसर्गरम्य वातावरण थंड हवामान महाबलेश्वरमध्ये असणारे थंड माथेरान लोनावळा तोरणा तोरणमाल यासारखे नंदुरबारमध्ये असणारे तोरणमालती ह्यासारखे थंड हवेचे जे ठिकाण आहेत हे ठिकाण पाहण्यासाठीही लोक इतर देशातून म्हणजे एक प्रकारे पर्यटन हा क्षेत्रही महाराष्ट्रामध्ये खूप वाढीस आणि उत्पन्न देणारे आहे अशी बरीचशी ठिकाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पन्न देणारे आहेत म्हणूनच आपला भारत भारत देशामध्ये सर्वोच्च डी पी म्हणजे सरकारला कर देणारा म्हणून राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राला गणला जातो धन्यवाद